महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सर्व धर्म आढळतात आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये मग हिंदूंची संख्या जास्त आहे मराठ्यांचीही संख्या जास्त आहे त्यानंतर मुसलमान लोक आहेत ख्रिश्चन आहेत जैन आहेत बौद्ध आहेत इतरही धर्म असतील जे अजून मला माहीत नसतील माझ्या मते पण सर्व धर्म समभाव महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो त्यानंतर गणेश उत् सणांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गणेश उत्सव जास्त प्रमाणात केलं जातो त्यामध्ये सर्व धर्मांचा हातभार लागतो त्यामध्ये वाद होतो किंवा धर्म धर्मामध्ये त्यामुळं गणेश उत्सवामुळं वाद होतं असं तरी मी अजूनपर्यंत तरी ऐकलेलं नाही आहे पण ज्याप्रमाणे गणेश उत्सव साजरे केल्या जातो त्याचप्रमाणे मुसलमानांचा मोहरम बी साजरा केला जातो त्यांच्या असणारे सण सुद्धा साजरे केले जातात ईद सुद्धा साजरी केली जाते ख्रिश्चनांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर ख्रिसमस पण तेवढ्या मोठ्यानेच साजरा केला जातो शाळांना सुट्टी वगैरे असते त्यानंतर बौद्ध जयंती जैनांचा महाविर जयंती ह्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वपण महत्त्वाने किंवा तेवढ्याच इम्पॉर्टन्स देऊन साजरे केले जातात नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे बौद्ध धर्मियांसाठी ती खूप महत्त्वाची आहे असं मानलं जातं तिथंही दरवर्षी लोक जमतात एक प्र पर्टिक्युलर दिवशी लोक तिथे जमतात आणि त्यांचं जे असेल ते त्यांचं कार्य करतात पण त्यामध्ये तिथं कुठे भांडणे होतात हिंदूंमुळे त्यांना काही त्रास होतो किंवा मुसलमानांमुळे त्यांना काही त्रास होतो असं कुठेही ऐकण्यात आलेलं नाही सर्वांना तिथे आपल्या पद्धतीने आपले धार्मिक उत्सव साजरी करण्याची परवानगी कायद्यानं दिलेली आहे आणि ती लोकं सुद्धा महाराष्ट्रामधले पाळतात आपण कोल्हापुरात बघायचं झालं तर माणुसकी ही खूप गोष्ट मोठ्ठी आहे मानुसकीच्यासमोर तुमचा धर्म काही म्हणजे त्याला एवढी मान्यता नाही आहे तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी तुम्हाला तेवढीच मदत केली जाते जेवढी त्यांनी स्वतःच्या धर्माबद्दल असणाऱ्या लोकांसाठी केलेली जाते सशक्तीकरणामध्ये बघितलं तर सर्वांना स्कॉलरशिप आहेत मायनॉरिटीमध्ये जे असतील त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहेत सरकार त्यांना त्यानंतर रोजगाराची संधी त्यांना आहे मुस्लिममानबद्दल बोलायचंच गेलं तर मुस्लिम बोर्ड आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हॉस्टेल्स आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी हॉस्टेल आहेत समाज कल्याणाच्या एका समाजकल्याणा थ्रू त्यांना स्कॉलरशिप आणि हॉस्टेलची सुविधा गेले दिलेली गेलेली आहे दिली गेलेली आहे त्यानंतर हिंदूंसाठी पण मायनॉरिटीच्या स्कॉलरशिप आपण देतो मुलांना प्राथमिक शाळांमध्ये या सर्वांची सोय करण्यात आली आहे सशक्तिकरणामध्ये म्हटलं तर सर्वांना समान संधी दिली गेली जाते सर्वांना समान संधी असते त्यांचं जर त्यांना त्यांच्या बाबतीत काही सशक्तिकरणाबद्दल काही असतील त्यांच्या संकल्पना काही असतील तर त्यांना परवानगी दिली फक्त परवानगी दिली जाते फक्त त्यातून कोणताही वाद उत्पन्न होऊ नये यासाठी त्यांना फक्त काळजी घेण्यासाठी सांगितलं जातं